सर्वात प्रथे रोजगार योजना रोजगारमधे रोजगार योजना ह्या आपल्याला सर्वांना माहितच आहे रोजगारमधे सर्वांना रोजगार भेटतो आणि या योजनाचा लाभ सर्वजण घेतातच आहे त्यानंतर कामगार योजना कामगार पेट्या सर्वांना कामगारांना दर महिन्याला खात्यावर पैसे आणि कामगार पेट्या सर्वांना दिल्या जातात आणि त्या कामगार पेटीमधे सर्व साहित्य असतं कामगारांचं जे त्यांना लागतंय अशा प्रकारे ह्या योजना आहेत त्यांचा लाभ घेतलाच गेला पाहिजे